मी नेहमी वेगवेगळ्या कंपनीचं बेडशीट आणत असते कधी लोकल तर कधी ब्रँडेड एकदा असे झाले की खूप सुंदर दिसणारी बेडशीट म मी आणली होती मी आणली आणि ती लोकल कंपनीची होती पण झाले असे की पाहुणे आले आणि लहान मुले खेळत असताना ती बेडशीट फाटली आली फाटली आली मला खूप वाईट वाटलं होतं असा हा बेडशीटबद्दल मला आलेला नेगेटीव अनुभव आला आहे